हॅलो डायवर दादा मला कॅब बुक करायची आहे आणि मला दारव्ह्याला जायचं आहे तर तुम्ही उद्या अठरा तारखेला या आणि दहा वाजता आम्ही चार लोक आहोत उ उज्ज्वल नगर प्लॉट नंबर तेवीस या ठिकाणी या